सांस्कृतिक परंपरा साजरी करण्यासाठी आम्ही मराठी भाषेचा वापर करतो जसं लहानपणापासनं आपण लहान असतो तेव्हा आई बाबांकडनं आई बाबा अआइ किंवा बाराखडी अशा गोष्टी आपण शिकतो त्यानंतर शाळेत गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट मराठीत शिकवल्या जाते एकं दोनं असो किंवा अजून काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्यानंतर धडे कविता आहेत कवितासुद्धा आपल्याला मराठीत शिकायला मिळतात त्यानंतर आपल्या आदीचे जे होऊन गेलेले संत आहेत त्यांनीसुद्धा खूप मोठे अभंग लिहिलेले आहेत घरीसुद्धा आरती असो पूजा पोथीपाठ असो ते सुद्धा मराठीतच लिहिलेले आहेत आपण एखादी जत्रा असेल जत्रामधे गोंधळ वगैरे होतो गोंधळ असल्यावर तिथेसुद्धा गोंधळ मराठीतच होतो लावणी होते लावणीसुद्धा मराठीतच होते त्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी मराठीतच बोलतो आपण एखाद्या गावी गेल्यानंतर तिथेपण आपल्याला दिवाळी दसरा हेचं महत्त्व माहीत नसते तेव्हा घरचे लोक आपल्याला मराठीतच सगळ्या गोष्टी सांगतात त्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला नाती माहिती नसतात ती सुद्धा आपल्याला घरचे मराठीतच शिकवतात